एच पी गॅस एम जी रोड का हां मी मिसेस देशपांडे बोलते आहे पी एन टी कॉलनी शरणपुर इथून ॲक्च्युली माझा असा प्रॉब्लेम झाला आहे मी कायम ऑनलाईन बुकिंग करते आहे आणि माझा जो ग्राहक क्रमांक आहे ना तो टाकण्यात थोडी चूक झाली तर तो कसा सुधारायचा हे काही मला कळत नाही आहे तसा काही म्हणजे ऑप्शन तुमच्या त्या सिस्टीममध्ये नाही आहे आणि त्यामुळं काय होतं आहे की तो कदाचित तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी नावाने तो बुक झाला आहे गॅस आणि मला तर मिळणारच नाही आणि माझं असं म्हणणं होतं हो ऐका ना तुम्ही हो ते तुम्ही काही करू शकत नाही मान्य आहे पण ते तुम्ही ही माझी तक्रार तुमचे जे कोणी आहेत ह्याच्याशी संबंधित अधिकारी त्यांच्यापर्यंत तर देऊ शकता ना माझं काय म्हणणं आहे आता आम्ही तुमचे ग्राहक आहो तर ग्राहक नंबर हा तुमच्याकडे आमच्या नावाने तुम्ही सेव्ह केलेला असतो रजिस्टर असतो तर प्रत्येक वेळेस तो ग्राहक नंबर का बरं विचारता तुम्ही आणि कधीकधी पटकन टाईप करताना गोंधळ होऊ शकतो आणि आता मला इतकं खरं म्हणजे आ अतिशय अर्जंटली हवं होतं सिलेंडर पण आता हे मला म्हणजे कळतच नाही की हे कसं काय रेक्टिफाय कशी दुरुस्ती कशी करायची हे कळत नाही मला हं हं हं ठीक आहे ना हो हो ठीक आहे तुमचं म्हणणंही कळतं आहे मला की तुम्ही हे काही ह्याच्यात करू शकत नाही पण मी ते सांगते ना मग तुम्ही तक्रार निवारणाचा जो नंबर आहे ना तिथे मला ती लाईनसुद्धा कायम एंगेजच म्हणजे बिझी येते तुमची ठीक आहे मी तिथे प्रत्यक्ष येऊन लेखी पण तक्रार करायला तयार आहे पण ही जी सोय तुम्ही केलेली ऑनलाईन बुकिंगची तिथे जर असा प्रॉब्लेम येत असेल अशी समस्या कोणाला येत असेल तर त्याच्यासाठी काहीतरी करा हो ठीक आहे तुम्ही आत्ता माझी फोनवरही तक्रार नोंदवून घ्या की माझा ग्राहक क्रमांक चुकीचा टाकल्यामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी नावे बुक झालं आहे तर ते दुरुस्त करून मला माझ्या नाव संच माझ्या ग्राहक क्रमांकासाठी हे बुक करायचं आहे सिलेंडर ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू